हा हॅलो काही नाही बस कसं काय फोन केला काही नाही बस आराम चालू होता काय आता इथे माझ्या सोसायटीतही तेच चालू आहे रात्रीबेरात्री फक्त स्पीकर्स लावून मोठयाने आवाज गाणे तेच चालू असतं सगळं डिस्टर्ब

खरंच ना नाही खरंच थोडेफार रिस्ट्रीक्शन्स यायलाच पाहिजे हो ना नाही मलाही खूप टेंशन येतं इथेही माझ्या सोसायटीमधली मुलं मुली रात्रीबेरात्री घरी येतात बडे पार्टीज पबला जाणं खूप अवघड झालं आहे तेच ना नाही नाही बरोबर आहे ना खूपच खूपच चेंजेस झालेले आहेत आता आता सगळ ऑनलाइन झालेलं आहे ना त्याच्यामुळे घरी बसल्याबसल्या फक्त मोबाइलवरतून ऑर्डर केलं की घरी येऊन जातं नाही ना पण आत्ताच जर ही अशी कंडिशन आहे तर पुढे चालून काय होईल तेच ना आणि ते कपडे काय कपडे घालतात कळतही नाही तेच ना नाही खूप खूप बदललं आहे मुंबई नेलपॉलिशच काय आजकाल केसही त्यांचे मुलगी आहे की मुलगा आहे ओळखता येत नाही लांब केस

नाही आत्ताच बघ ना एवढे चेंजेस आहेत मग आता कधी कधी विचार येतो की पुढे आपली मुलं जेव्हा मोठी होतील तेव्हा काय हाल होईल तेच ना त्यांना कळत नाही आपण त्यांच्या भल्यासाठी करतो आहे हे सगळं बरं ऐक ना कोणीतरी डोअर बेल वाजवत आहे मी करते तुला लगेच थोड्या वेळात होके हा हा चालेल बाय हो